हॅलो बोला हो अभिषेक शिंदे बोलतो आहे बरं

हो हो चालेल हो हो नक्की देईन हो हो म्युझिकबद्दल बरं ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं संगीत म्हणून आपण नाट्यसंगीताला पाहतो कारण महाराष्ट्रामध्ये नाट्यसंगीताची परंपरा खूप मोठी आहे म्हणजे सगळ्यात आधी जे संगीत नाटकं झाले त्यांमध्ये सगळ्यांत सुरवातीचं जे संगीत नाटक होतं ते होतं संगीत स्वयंवर तर ते संगीत स्वयंवर नाटक हे फार त्या काळचं रीच नाटक होतं तर अशा नाटकांमधून संगीताची परंपरा पुढे होत गेली महाराष्ट्रामदे बेसिकली आणि महाराष्ट्रामध्ये गोविंदराव टेंब्यांसारखे अनेक असे कलाकार की ज्यांनी नाटकातल्या काही गद्यपद्य गोष्टींना चाली दिल्या आणि त्या लोकांसमोर आणल्या हे महाराष्ट्राचं मुख्य संगीत नाट्यसंगीत आहे पण महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घ्यायला जा उदाहरणार्थ शास्त्रीय संगीताची परंपरा ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे आणि शास्त्रीय संगीतातलेही जे संगीतकार आहेत किंवा शास्त्रीय संगीतातले जे गायक आहेत ते नाटकामधेही काम करायचे नाटकं नाटक संगीतामधेही काम करायचे संगीत नाटकामधेही काम करायचे आणि इथले महाराष्ट्राच्या संगीत परंपरेमध्ये इतके मोठे मोठे लोकं आहेत उदाहरणार्थ भीमसेनजी असं शास्त्रीय संगीतामध्ये भीमसेनजी असतील उल्हास कशाळकर असतील अशा अनेक कलावंतांची तुम्ही नावं घेऊ शकता की जी शास्त्रीय संगीताला खूप महाराष्ट्राने शास्त्रीय संगीतालाही खूप दिलेलं आहे आणि नाटक संगीत हां हां हां महाराष्ट्रातली का गजाननबुवा जोशी

गजाननबुवा जोशी अनंत मनोहर जोशी हां हो हो एका फॅमिलीमध्ये त्यांचं मूल म्हणजे गजाननबुवांचे वडील अनंत मनोहर जोशी दोघंही मोठे गायक होते हां जितेंद्र अभिषेकी

हो हो हो महेश काळे पण त्यांच्याक महेश काळे पण त्यांच्याकडे शिकलेले पण असे बरेच शिष्य त्यांनी घडवले आहेत हां आणि केशवराव भोसले कोल्हापूरचे आणि हां भीमसेन जोशी ठीक ठीक बरं किंवा तुम्ही कुठे राहतात का चिंचवड ओके माझं पुढच्या महिन्यामध्ये चिंचवडला एक कार्यक्रम आहे तर मग मी चिंचवडला येतो आहे तर मग तिथे आपण भेटू शकतो आणि मी तुम्हाला अजून माहिती देऊ शकतो त्याबद्दल चालेल चालेल वेलकम वेलकम